ॲक्चुअल्ली मी जेव्हा फॅन घ्यायला गेलो होतो तेव्हा माझी अशी अपेक्षा होती की मला टू इन वन फॅन हवा होता जो की आपण टेबलवर पण ठेवू शकतो आणि भिंतीला पण हॅंग करू शकतो परंतु मी जो फॅन घेतला त्याला आपण भिंतीला लटकवू शकतो परंतु मला त्याला टेबलवर ठेवता येत नाही कारण त्याची बॉडी खूप हेवि आहे आणि त्याचं जे स्टँड आहे ते खूप लाइट वेट असल्यामुळे तो फॅन एका ठिकाणी स्टेबल राहू शकत नाही हे त्या फॅनमधली कमतरता आहे बाकी प्रॉडक्ट व्यवस्थित आहे